जीवनात सर्वांत मोलाचं सगळ्यात आधी आयुष्य आहे आयुष्य असेल तरच आपण पुढच्या गोष्टी करू शकतो त्यानंतर शिक्षण शिक्षण असेल तर माणुसकी आपल्यामधे येते शिक्षणाने माणूस घडतो तयार होतो हे आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर आरोग्य आरोग्याइतकं महत्त्वाचं काहीच नाही आहे तुमचं जर शरीर चांगलं राहिलं तर मन चांगलं राहतं मन चांगलं राहिलं तर मनात विचार चांगले येतात आणि मनात विचार चांगले आले तर आपण चांगलंच करू शकतो त्याच्यामुळे या दोनतीन गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर आपल्या लोकांची साथ आपल्या घरच्यांचीत आपल्या कुटुंबातली परिवाराची साथपण खूप आवश्यक आहे त्यांच्या मदतीशिवाय पण सुद्धा आपण काही करू शकत नाही त्यांनतर आपल्या मित्रमैत्रिणींची साथ मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे जीवनामध्ये कारण ज्यांना मित्र असतात ते कधीच एकटे नसतात आपले विचार आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकतो त्यामुळे ह्या ज्या दोनचार गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत